मजकुराबाबत स्थानिक न्यूज चॅनल हे केंद्रीय चॅनल पेक्षा वेगळे आहेत कारण स्थानिक न्यूज चॅनल हे त्या त्या राज्या तील मातृभाषेत चालत असल्यामुळे निरक्षर लोकांना सुद्धा ते पाहण्यासाठी किंवा ऐकण्यासाठी सुलभ व सोपे जातात त्यामुळे त्यांना त्या चॅनलचा मजकूर लवकरात लवकर लक्षात राहतो केंद्रीय चॅनल हे प्रादेशिक भाषेत न् नसून हे राष्ट्रीय स्तरावरचे असल्यामुळे बऱ्याचश्या निरक्षर लोकांना ती भाषा समजत नसल्यामुळे थोडासा ते समजून घेण्यासाठी वेळ लागतो